हॅलो हां हां दादा मी नागपूरवरनं बोलत आहे मला आज हिंगणघाटला माझी हिंगणघाटला एक विझिट आहे पर्सनल मिटींग आहे माझी तर मी म्हणत होतो की आपलं के के पॅलेसचा काय चार्ज आहे तुम्ही एका दिवसाचे किती घेत असतात ते विचारायचं होता अच्छा अच्छा छा हां हां ओके ओके अच्छा अच्छा अच्छा अच्छा तर मला ॲक्च्युली मला जायचं होतं सगुणा फॅक्टरी जे आहे तुमच्या इथे हिंगणघाटला नाही का ते पाच किलोमीटरवर आहे मला तिथेच जायचं होतं तर त्याचं किती चार्ज लागेल ते मला तुम्ही सांगू शकता का अच्छा अच्छा

अच्छा अच्छा अच्छा अच्छा ओके तर आपण प्री बुकिंग करू शकतो का कॅब आणि हॉटेल रूमची

काही डिस् काही डिस्काउंट्स वगैरे मिळेल

ओके ओके ठीक आहे धन्य हां